मराठीमध्ये वेगवेगळे लेखक कवी आणि कवियत्री होऊन गेलेले आहेत त्यांनी खूप छान छान लेख लिहिलेले आहेत समाजाला मार्गदर्शन करणारे लेख लिहिलेले आहेत स्त्रीशक्तीसाठीपण मार्गदर्शन करणारे लेख लिहिलेले आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांनी अक्षरश नारी श मुक्तीसाठी खूप छान पुस्तका लिहिलेले आहेत आणि त्यांनी त्याच्यावरती कामगिरीसुद्धा केलेली आहे त्यामुळे मला ते खूप आवडतात महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुस्तकाच्या आहेत आजही वाचायला आवडत आहेत त्यामध्ये खूप काही मार्गदर्शनपर लिहिलेलं आहे त्यांनी आणि आजच्या समाजाला त्या पुस्तकांची खरंच खूप गरज आहे त्याच्यानंतर कवी कुसुमाग्रज आहेत कवी कुसुमाग्रजांनी खूप छान कविता लिहिलेल्या आहेत प्रोत्साहन देणाऱ्या लिहिलेल्या आहेत प्रेरणा देणाऱ्या लिहिलेल्या आहेत त्यांच्या कवितांमधून जीवन जे दर्श जीवन दर्शन जे आहे ते अक्षरश घडते आहे त्यांनी जीवनाला चांगल्या प्रकारे चालना देण्यासाठी एक खूप छान कविता आहे जी मला आठवते आहे ती लिहिलेली होती त्या कवितेचे वाक्य होते फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दरीखोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश ह्या कवितेमुळे खूप उत्सा ह निर्माण होतो आहे आणि एक प्रेरणा मिळते आहे जीवन जगण्यासाठी तर मला कुसुमाग्रजांच्या ज्या कविता आहेत त्यांनी लिहिलेल्या त्या मला खूप आणि अतिशय आवडत आहेत